ऑनलाईन शालेय शिक्षण आणि शिकवणीचा मुलांच्या जीवन जीवनावर एक पॉझिटिव आणि निगेटिव असे दोन्ही परिणाम होत आहेत पॉझिटिव अशा अर्थाने की कुठल्याही खेडोपाडी कुठल्याही गावात बसून मुलगा हवा त्या शिक्षकांकडनं हवा ता विष हवा तो विषय शिकू शकतो आणि निगेटिव असा की ज्यामुळे शाळा होत्या शाळेमुळे मुला मुलांमध्ये एक एकतेची भावना यायची आपण सगळे एक आहोत आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत अशी जी भावना निर्माण व्हायची ती आता भावना निर्माण होत नाही ऑनलाईन शिक्षणामुळे एकलकोंडेपणा इंट्रोवर्ड बनत जातो माणूस त्याच्यामुळे त्याचा समाजाशी संपर्क तुटतो त्याच्यामुळे जसा प पॉझिटिव्ह पॉईंट तसा निगेटिव पॉईंटही आहेत